हॅलो कोण बोलतं आहे हां हो हो श्रेया टेलर बोला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

कॉटन रेऑन बरं हां हां अच्छा म्हणजे सुट छोटा छोटा उंचीचा हां हां हां बरं बरं बरं चालेल हां हां हां तुम्ही एक आठवड्याच्या आत एक आठवड्याच्या आत आणून देऊ शकाल का हां चालेल चालेल तुम्ही फक् चालेल चालेल चालेल हो हो हो माप घ्यायला तुम्हाला यावं लागेल माप दिलंत आत्ता आत्ताचं जे माप आहे त्या साय त्या बरोबर बसतील नाही यावेळेला आम्ही तसं नाही करू नाही नाही चकरा मारायला त्यावेळी तुम्हाला लागणार नाहीत मॅडम कारण त्यावेळी आम्ही तुम्हाला वेळेत शिवून दि ऑर्डर तुमची करू हो हो हो नाही नाही नाही नाही नाही काहीच अडचण येणार नाही तुम्ही या आणि मला माप द्या मग मी तुम्हाला तुमच्या वेळेत ऑर्डर तुमची पूर्ण करेन हो हो हो इंटरव्यू कधी आहे तुमचा इंटरव्ह्यू एक तारखेला हो हो नक्की नक्की नाही नाही तुमच्या वेळेत मी पूर्ण करून देण्याचा अगदी प्रयत्न करेन तुम्ही या आणि मला माप द्या मग तुमचं ऑर्डर हां हां हां उद्या परवा आला तरी चालेल उद्या उद्या या मग उद्या या उद्याही आला तरी चालेल चालेल या दोन नंतर चालेल येस हो

येस येस हो हो हो हो मी तुम्हाला नक्की करून देईन पूर्ण तुम्ही या हां चालेल येस चालेल हो हो हो या येस भेटूया